हालो हां नमस्कार नमस्कार बोला कोण बोलतं आहे हो आपली एजन्सी ना हो हो ट्रॅव्हल एजन्सी हारी ओम ट्रॅवल बरोबर हो हो आपलं आता सर तुम्ही किती दिवसाकरता आलेल्या आता इथं तीन दिवसासाठी किती फॅमिली वगैरे आहेत का दहा मेंबर आहे बरं बरं आणि गाडी तुमची की मग तुम्हाला एक गाईड देऊन टाकतो मी आता थोडी तुम्हाला त्याची आयड्या देऊन टाकतो की नेमकं काय काय तुम्हाला करता येईल तीन दिवस आपल्या हातात आहे तर चांगल्या प्रकारे नाशिक शहरही होईल आणि बाकीचं जिल्हा आहे पूर्ण कवर होऊ शकतो तर नाशिक हां नाही काही ते सांगतील तुम्हाला ते सांगतो आपण काय करू एक दिवस आहे ना पूर्ण नाशिक शहरातच घेऊन टाकू नाशिक शहरामध्ये तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रा काळाराम मंदिर आहे नंतर गंगेवरही तुम्हाला पाहण्यासारखं भरपूर काही गोष्टी आहेत त्यानंतर नाशिकच्या जवळ इथं आपल्याला सोमेश्वर म्हणून एक शंकराचं मंदिर आहे तिथं एक तिरुपती बालाजीचं मंदिर आहे म्हणजे तुम्हाला धार्मिकही होईल आणि थोडं सीन सिनेरीचं पण गंगापूर धरणापर्यंत आपल्याला जाता येईल म्हणजे नाशिक शहर आणि हो हो हो ते पण आहे ना मग ते तुम्हाला ते फाटा म्हणजे नाशिक शहरातच आहे नाशिकच्या थोडंसं लागून नाशिक रोडला पण आहे मुक्तिधाम म्हणजे तुमचे धार्मिक स्थळं आहे तिथे ते होऊन जातील सगळे म्हणजे याला एक दिवस पूर्ण लागेल त्याच्यात श्रीराम आणि सीतेने जिथं वास्तव्य केलं ते पंचवटीचं जे स्थान आहे ते पण तुम्हाला तिथं तिथे ते छोटी एक गुहा वगैरे छोटंसं एक पांडव लेणे म्हणून आहे बाजूलाच तिथे पण आपल्याला जाते साधारणतः एक दिवस याच्यात जाईल मग एक दिवसाचा टूर आपण काय करू त्र्यंबकेश्वर जे बारा ज्योतिर्लिंगामधलं एक महत्त्वाचं ज्योतिर्लिंग आहे तिथं जाऊ आणि तिथून डायरेक वणीला जाऊ वणीमध्ये साधारणतः आपल्याला गडावर चढायला लागेल वणी हे एक चांगलं तीर्थक्षेत्र आहे कारण का तर ज्या काही महाराष्ट्रातल्या देवी आहे आपल्या कोल्हापूरच्या असं असं साडेतीन पीठामधलं एक ते अर्धं पीठ आहे म्हणजे दुसरा दिवस आपला इथे जाईल आता त्र्यंबकेश्वर साधारणतः सत्तावीस किलोमीटर नाशिकपासून आणि नाशिकपासून वणी साधारणतः एक बासष्ट चौसष्ट किलोमीटर डायरेक गडावर वरपर्यंत म्हणजे हे दोन स्थळं तुमचे दुसऱ्या दिवशी घेऊ तिसऱ्या दिवशी आपण काय शिर्डीला जाऊ आणि बाबां ते शिर्डीचं जर केलं ना ते साधारणतः येतं नव्वद एक किलोमीटर येतं तिथं काय असतो आहे गर्दी खूप असते त्याच्यामुळं आपल्याला तिथं लाईनमध्ये उभं राहून वगैरे तीन साडेतीन तास ते जातील जायला यायला हो हो त्याचं सगळं नियोजन व्यवस्थित करून देईल तुम्हाला एक चांगला व्यक्ती बरोबर देतो आणि तो तुम्हाला हे सगळं व्यवस्थित दाखवेल आता कुठं उतरला आहे अच्छा हॉटेलला उतरले का बर बर चालेल मग तुम्ही हॉपिसला येऊन जा आणि आले की आपण काय करू मी तुम्हाला तोपर्यंत सगळं आज व्यवस्थित प्लॅनिंग करून ठेवतो आजचं तुमचं काय कुठलं असेल कोण नातेवाईकाचं वगैरे जाऊन या मग रात्री तुम्हाला वॉट्सअपला पाठवून देतो मी ते सगळं बघून घ्या आणि उद्या सकाळी लवकर सहालाच आपण सुरू करू म्हणजे मग काय होईल की उद्याचा दिवस आपल्याला पूर्ण मिळेल आणि हो हो तुम्ही जर स्वतःची गाडी तुमची म्हटली म्हणून नाही तर आपल्याकडे पण गाडी आहे म्हणजे आपण दोन गाड्या पण देऊ शकतो हां मग उद्या तुम्ही आले का आपण तुम्हाला काय करू फक्त तुमची गाडी असेल आमचा गाईड असेल तर त्या गाईडचे पैसे आणि जर तुमची गाडी तुम्हाला नसेल घ्यायची आपली घ्यायची असेल तर मग आपल्याला दोन पर्याय आहे एक बारा सीटर गाडी आमची तुमचे दहा सीटर ना बारा सीटर एक करता येईल किंवा मग सहा सहा सीटरच्या दोन गाड्या आहेत त्या पण करता येतील हां मतं हो हो हो हो चालेल ना हो हो हो हो ते पण मध्ये होईल तिथं एकदम चांगल्या ठिकाणी आपण करू आणि सगळं मी आज रात्री पाठवतो तुम्हाला वॉट्सअपला मग चालेल हं यस सर ओके ओके चला थँक्यू यस गुड डे ओके